आमची सर्वात मोठी ताकद म्हणजे आमचे आयुष्य किती शिल्लक आहे हे जाणून घेणे ही सर्वात मोठी ताकद आहे आणि जोपर्यंत आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो तोपर्यंत तोपर्यंत आपली आनंदी राहायलाच पाहिजे सविस्तरपणे हे ज्ञान आहे की जेव्हा आपण जगाकडं मोठ्या प्रमाणावर पाहतो तेव्हा आपली यश किंवा अपयश काही महत्त्वाचे नसते म्हणून आपण जीवनात जे काही करतो तोपर्यंत आपल्याला त्रास देऊ नाही हेपर्यंत आपण आनंदी आहो प्रेरित राहतो सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम आणि प्रेरित संयम आणि माझ्याकडे तो भरपूर आहे हे कदाचित मनोरंजक असेल परततु माझ्याकडे ही ताकद नसेल तर हे मनोरंजक असेल कधी हार न मानणे ही पण सर्वात मोठी ताकद आहे मी जेव्हा काही काम करतो सगळं विसरतो मला मी तेव्हा काही मला ते वाटतंय ही माझी सर्वात मोठी कमजोरी आहे व मला रागही खूप येतो ल मला रागही खूप लवकर येतो माझी कमजोरी ही पण एक माझी कमजोरी आहे त्यांनतर मला जास्त शिल्लक बोलण्याची सवय आहे हीसुद्धा माझी कमजोरी आहे त्यांनतर मला कोणी सिक्रेट गोष्ट सांगितली तर मी पट्कन दुसऱ्याला सांगतो म्हणजे माझ्याकडे सिक्रेट गोष्ट राहात नाही मग कोणी मित्रानी आपल्याला सिक्रेट सांगितलं तर ती माझ्या पोटात राहत नाही मी पट्कन दुसऱ्याला सांगतो ही माझी कमजोरी आहे एक त्यांनतर मी लवकर कामाच्या मधे लवकर गोष्टी विसरून जातो अशी एक कमजोरी आहे माझी